हो माझ्याकडे धार्मिक प्रथांचे संबंधित अनेक गाणे आहे त्याच्यामध्ये मला आवडणारं गाणं म्हणजे मेरा वीर बनेगा बेटा महावीर बनेगा बेटा हे गाणं मला खूप आवडतं